मराठी भाषा ही पूर्व कालीन असून जवळजवळ बाराशे शतकापासून आपल्याला दिसते आहे कारण ही मराठी भाषा अशी आहे की यामुळे आपलं मन भावना सर्व व्यक्त करता येतात ह्या मराठी भाषेमध्ये संस्कृतसुद्धा लिहिली आहे त्यामुळे मराठी भाषा भाषा ही व्यक्त करण्यासाठी योग्य मानली जाते आणि मराठी भाषा ही जवळजवळ महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के बोलली जाते